मला स्वयंपाक करायची भरपूर आवड आहे त्याच्यामुळे मी स्वयंपाकात व जाऊन तेव्हा हैदराबादी डिश म्हणजे डाळभात कट त्याच्यात गुजराती तडका टाकते आणि प पोळ्या असल्या त्याचं न्यूडल्स वगैरे टाईप असं बनवायला जाते मी तर त्याचे काप करते पोळ्यांचे आणि न्यूडल्स वगैरेसारखं त्याला ग्रेव्ही करून त्याच्यात णं पोळ्यांचे काप टाकून नूडल्स तयार करते आणि त्याशिवाय मला मेगी असली हे मेगी बनवायची असली तर आपल्या शेवया असतात नं त्याची मी मेगी तयार करून मुलांना खाऊ घालते आणि मग त्याच्यामुळे मला असे डिशेस तयार करता येतात व डोसा वगैरे करायचा असला तर आपण डाळ तांदूळचाच डोसा न करताना वेळेवर रवा भिजवून आपण त्याचापण डोसा तयार करू शकतो आणि मुलांना खाऊ घालू शकतो की दहा मिनिटात मुलांनी डोसा मागितला तर तांदुळ काय तर भिजवलेलं नसते आणि ते वेळेवर कसं करायचं म्हणून त्याच्यामुळे रव्याचेपण मी डोसे वगैरे उतरवून त्यांना खाऊ घालते म्हणजे ती पण एक डिश तयार होऊन जाते मुलांसाठी